हं शनिवारी आम्हाला सर आम्ही त्यांना पी टीचे सर म्हणतात त्याला ते त्यावाले व्यायाम शिकवतात खूप खूप खूप व्यायाम शिकवतात आणि खेळ खेळणं पण शिकवतात जे सर आहेत ते आणि ग्राउंडमध्ये खूप लंगडी खो खो कबड्डी खूप साऱ्या खेळ सांगतात आणि आणि गाणे पण शिकवतात आणि जेव्हा सव्वीस जानेवारीला डान्स राहतात तेव्हा खूप खूप अगोदर नाही का खे खेळ राहतात खो खो कबड्डी डान्सची प्लॅस्टिक आणि खूप आधी हे करून घेतात आधी जे हे ग्राउंड वगैरे सजवतात नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी टेज बांधतात डी जे लावतात तर मग नंतर डान्स चालू होते डान्स डान्सला खूप लोकं पाहायला येतात खूप मज्जा येते आणि खूप आनंद होतो नंतर डान्स वगैरे झाल्यावर मग नंतर जेवण करायचं राहते जेवण करतं खूप मज्जा येते